पाण्याच्या खेळांच्या स्पर्धा या वैयक्तिक पण असतात आणि सामूहिक पण असतात त्यांचे नियम वेगवेगळे असतात वैयक्तिक म्हणजे पोहत जाणे बटरफ्लाय वगैरे असं वैयक्तिक असतं आणि सामूहिक म्हणाल तर नाव होड्या पळवणे कुणाची होडी आधी पोहचते कोण पुढं कोण मागं हे ह्या सगळ्या या प्रत्येक स्पर्धेचे नियम वेगवेगळे असतात वैयक्तिक स्पर्धा त्यांची त्याचे जे काय एकाच रेषेत जाणं वगैरे ते सगळं असतं आणि त्याप्रमाणे ते नियम वेगळे असतात वयोमानाप्रमाणे काही स्पर्धांची अंतरं ठरलेली असतात बुडून जायच्या असतात पोहायच्या असतात उलटं पोहणे सरळ पोहणे अशा वेगवेगळ्या स्पर्धा असतात अशी त्या वैयक्तिक असतात खरं आणि सामूहिक म्हणाल तर फक्त होडी पळवणे ह्या जरा असत आहेत आणि वैयक्तिक पण असतात होडी पळवणे एखाद्याशी राजे वगैरे एवढं मला आठवतं आहे धन्यवाद